माझ्यासोबत असं काही घडलं आहे जे मी अभ्यास करताना माझं अपडाऊन सो अपडाऊनमध्ये सोबत होतीची मैत्रीण होती तिच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम गेलाय मी कधी अभ्यासामध्ये समोर असली की ती माझी पुस्तकं घेऊन घ्यायची आणि ती आठ आठ दहा दहा दिवस परत नाही करायची असायमेंट असायमेंटच्या बाबतीत वेळेस सुद्धा तिनं तसंच केलं आहे त्याच्यामुळं मी तिच्याच म्हणजे तिच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम गेले तरी मी स्वतःला कमी सन न समजून स्वतः नोट्स काडून ती भलाई तिनं माझ्या घेतल्या असेल तरी पण मी स्वतः प्रिफेयर करून मी युनिवर्सिटींमधून ट्रॉपर आली या आणि त्या तिथेच थांबून थांब तिथेच मी थांबली नाही तर तिनं मला अशा भरपूर काही अडचणी आणल्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये पण तिनं खूप अडचणी आणल्या तरी पण मी तिला मात दिली तिला खूप समजलं समजविण्याचा प्रयत्न केला परंतु ती समजली नाही तरी मी तिची सोबत सोडली नाही आणि शेवटी शेवटी मीच तिच्यासमोर गेली आणि ती तर माझी तुलना करत करत मागेच राहिली आणि